हां बोल हां आपल्या महाराष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यालाही काही स्थळं प्रेक्षणीय हां तुम्हाला म्हणजे कोणत्या भागाने आवडेल असं म्हणजे मराठवाडा की विदर्भ असे ऑप्शनल नाही का विदर्भ आवडेल का हो का अच्छा मग विदर्भामध्ये पहिले तर आपली नागपूर नागपूरच येईल नागपुरमध्ये मग हां आणि नागपुरमध्ये तुम्हाला तर माहीत आहे मग फेमस आपली दीक्षाभूमी येते नागपूरचं हो की नाही त्यानंतर नागपूरच्या जवळ मग कामठी आहे तिथे ड्रॅगन पॅलेस फेमस आहे आणि त्याच्या जवळपास मग एक नागलोक म्हणूनही आहे ते पण छान बुद्धाचं आहे तिथे पण हां आणि त्याच्याच जवळ मग रामटेक पण आहे तिथे पण रामटेकला पण छान म्हणजे पाहण्यालायक आहे मंदिरं वगैरे नाही का रामटेकची

हो आणि मग त्याच्याच जवळ मग तुम्ही जे वॉटर पार्कचं वगैरे म्हणत आहात त्या त्यामध्ये मग शिवतीर्थ आहे फन अँड फूड आहे आणि वाघवीला पण आहे जिथे आपण म्हणजे पाण्याचं पण एन्जॉय म्हणजे करूच शकतो नाही का वॉटरफॉल्स ते पण आहेत असे ऑप्शनल आहेत मग परत आपल्या जर जवळपास म्हणत असाल तर मग काही आपल्या गावाज गावाजवळचे म्हटले तर मग काही तलाव आहेत फेमस जसं की मोहगाव अंबाझरी तलाव मोहगाव झिल्पीचं तलाव हे बघता आहेत हो आपल्या जवळपासचे